नमस्कार मी अश्विनी भोज राहणार धाराशिव धाराशिवमध्ये सुंदर असे पर्यटक स्थान म्हणलं तर श्री हातलाई देवीचे मंदिर आहे खूप उंचावर टेकडीवर अशी जागृत देवीचे मंदिर आहे हातलाई देवी व पायथ्याशी असलेले सुंदर पाण्याचा मोठ्ठा तलाव खूपच निसर्ग वातावरण आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये खूप मनाची मनस्थिती तर सुंदर होतेच होते त्या त्यासोबत मुलांचे वृद्ध वृद्धांचे सगळ्यांच्याच ह्याला खूपच आनंद मिळतो सुंदर असे ज तेथे हे हातलाई मंदिर खूप स सोईसुविधांनी उपलब्ध केलेले आहे तेथे विविध प्रकारचे प्राणी पक्षी पूर्ववत असायचे असे सांगण्यात येते पण सध्या तर पक्षांचा चिवचिवाट व पर्यटकांचीच गर्दी तेथे बघावयास मिळते खूप सुंदर असे हे पर्यटक स्थान आहे माझे हत हातलाई देेवी मंदिर व पायथ्याशी असलेले सुंदर असे पाण्याचे तलाव धन्यवाद